बाई मी भजनं म्हणतो बायालेही तेच सांगतो भजनं जोपर्यंत आपले पाठ होत नाही तोपर्यंत आपण ते भजनं म्हणणं चालूच ठेवायचं बायालेही तेच सांगत असतो मी भजनातनं चांगला आवाज काढायचा चांगलं एकजुटीनं बसायचं पद्धतशीर आवाज काढायचा मस्त गोड आवाज राय लागते असे बायाले सांगतो मी